म मा माझ्या एका माझ्या एका शा आमच्या शाळेमध्ये इंग्रजी बोलणारा मल मुलगा होता आणि त्या मुलाला मराठीतून सगळं सांगायचं होतं तर त्याला मग निबंध द दिला होता पण त्यानी आधी तो निबंध इंग्रजीमध्ये लिहिला होता आणि त्या त्या निबंधाचा विषय होता माझा देश आणि त्याचं सगळं रूपांतर त्याचं अनुवादन मराठीमध्ये करायचं होतं आणि मग त्याला त्या मराठी त्या की माझा देश कसा आहे समृद्धीनी नटलेला आहे मग तो किती सुफल सफल सु सु सुजलाम सुफलाम आहे नंतर तो त्या माझ्या देशामध्ये कितीतरी प्रकारचे चांगले संत होऊन गेलेले आहेत आणि माझा देश सगळ्या सृष्टीने नटलेला आहे नंतर मोठेमोठे नेतेमंडळीसुद्धा त्यच्यामध्ये होऊन गेलेली आहेत आणि नं त्याच्याही त्याच्याही नंतर जे सगळे स्वातंत्र्य ज्यांनी स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळवून दिलेलं असे सगळे स्वातंत्र्यसेनानी ज होऊन गेलेले आहेत त्या सगळ्यांची नावं त्याला सगळं मराठीतून सांगितलं आणि अशाप्रकारे त्याचा तो निबंध पूर्ण मराठीतून मराठीतून त्या निबंधाचा अनुवाद करून घेतला आणि त्यामुळे आप माझा दे आपला हा महाराष्ट्र ब किंवा माझा देश किती चांगल्याप्रकारचा आहे हे त्याला आणखीन कळलं त्याला चांगलं समजलं की अरे या महाराष्ट्र भारत देशामध्ये कितीतरी सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या चांगल्या गोष्टी मला कितीतरी माहिती झाल्या ज्ञात झाल्या आणि नक्कीच मी मा माझ्या देशाचं मी माझ्या देशावर मी खूपच माझं प्रेम करेन आणि माझा देश असा चांगला आहे हे मी सगळयांना सांगेन